आपल्या गायनामध्ये आणि वेगवेगळ्या प्रकारच्या वाद्यवादम वादनामध्ये सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सूर आणि ताल या दोन्ही गोष्टी आपल्या पक्क्या पाहिजेत तेव्हा माझ्या वादनामध्ये जास्तीत जास्त सुरेल आणि गाण्याच्या जवळ जाणारं वादन आपल्याला कसं करता येईल याच्यावर मी विचार करतो तसंच तालामध्ये सुद्धा आपलं गायन वादन व्यवस्थित आलं पाहिजे तर त्या दृष्टीने तबला मशीन लावून किंवा तबलियाबरोबर रियाज आणि सराव करून आपलं गायन किंवा वादन जास्तीत जास्त चांगलं आणि परफेक्ट कसं करता येईल यावर विचार करायला लागतो गाण्यामध्ये आपला सूर उत्तम लागला पाहिजे तालामध्ये समेवर येताना चूक होता कामा नये याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे तसंच गायनवादन करताना आपला चेहरा प्रसन्न आणि हसरा असला पाहिजे चेहऱ्यावर कोणत्याही दृष्टीने ताण दिसता कामा नये आणि ही गोष्ट सरावाच्या वेळेलाच जर का योग्य पद्धतीने केली गेली तर प्रत्यक्ष गायनवादन करताना ही गोष्ट सहजसोपी होऊन जाते गायनवादनामध्ये कठीण गोष्ट म्हणजे सूर अचूक लागणं किंवा साथीचं वाद्य वापरताना साथीचं वाद्य वाजवताना गाणाऱ्या गायकाचा मूड त्या गाण्याचा मूड आणि त्याचे भाव त्या शब्दांचा अर्थ हे सगळं समजून वाजवणं आणि मुख्य गायकाचं वादन कसं उठून येईल हे दाखवणं ही गोष्ट कठीण आहे आणि त्याच्यासाठी खूप रियाज खूप सराव करावा लागतो